स्पिक आउट द फॉलोविंग नेम ऑफ आयटम हिंड फस्ट पमकिन पमकिन म्हणजे भोपळा चिकन चिकन म्हणजे चिकन फॅट चिकन फॅट म्हणजे मांसाहारी जे असतं त्याचे फॅट कुकुंबर म्हणजे काकडी